मोबाईलचे बरेचसे नुकसान आहे जसे की लहान लेकरं पहिले खेळायला जात होते बाहेर फिरत होते तसे आता मोबाईलमध्ये खूप गुंतले राहतात लोक लहान मुलं जसे की दिवसरात्र मोबाईल पाहत राहतात अभ्यास नाही करत अभ्यासात मन नाही लागत कोणत्या कामात मन नाही लागत जसे की पहिले क्लासीस लावत होते डान्स करत होते तसे करत नाही आता मोबाईलमधूनच मोबाईलमधेच गुंतले राहतात आणि बरेचसे नुकसान पण आहे जसे की कोणाचे डिटेल घेऊन त्यांच्याशी हे करू शकतात त्यांना त्यांना जसे की जसे की आपण त्यांच्याशी चे हे करू शकतो म्हणजे पैसे घेणे म्हणजे बँकेतून पैसे काढू शकतात आपली डिटेल घेऊन असे बरेचसे नुकसान आहे